शेतमाल हा स्थानिक लोकांपर्यंत पोचणे किंवा ते बाजारापर्यंत पोचणं हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये जेणेकरून भर भरपूर अडचणी येतात ज जेणेकरून आपल्याला ते माल मोस्टली आपल्याला हे कराय लागतो आतमध्ये पूर्ण सेक्युअर ठेवाय लागतो जेणे त्याच्यामुळे तो चांगला राहील यासाठी प्रयत्न करावा लागतो शेतमाल एक बाजारातून म्हणजे बाजारापर्यंत आणण्यामध्ये म्हणजे ट्रान्सपोर्टिंगचा खर्च तिथून येण्या जाण्याचा खर्च किंवा ते कोणत्या पद्धतीने आणला जातो हा सगळा खर्च त्याच्यामध्ये येतो नंतर काही म्हणजे आता शेतमाल इकडून म्हणजे वेगवेग वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या ठिकाणी पास करायचा असेल तर सरकारचे काही नियम किंवा अटी आहेत त्याद्वारे त्याचं उल्लंघन केलं म्हणजे त्याद्वारे ती प्रोसिजर केली जाते ते सरकारचं धोरण त्यामध्ये महत्त्वाचं आहे नंतर अडचणी अडचणी आला तर म्हणजे एखाद्या वेळी काय रस्त्याचं किंवा रस्त्याचे काम चालू असेल तर तो वेळच्या वेळी पोचणे वेळच्या वेळी पोचणे हा महत्वाचं आहे कारण का जेणेकरून ते खराब होणार जे कोणता शेतमाल असेल तो खराब होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे नंतर दुसरं आणखी म्हणजे जर काय जर ट्रान्सपोर्ट करताना जर कोणती अडचण आली म्हणजे गाडीचं वगैरे कोणती अडचण आली तिची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपला माल खराब हो खो लवकर खराब होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि नंतर म्हणजे अजून म्हणजे कोणता बाकीचा म्हणजे तो माल चांगला आहे की नाही हे ब हे बघितलं पाहिजे जे काही काही वेळा खराब मालसुद्धा म्हणजे खालच्या साईडला खराब आणि असं दाखवायला चांगला माल असं पण काही काही वेळ यूज केला जातो ते अवॉयड केलं पाहिजे ते आपल्याला ते वेळच्या वेळी चेक केले पाहिजे जेणेकरून तिची फ्रीजर म्हणजे त्याची लाईफ साई लाईफ टाईम ही जास्त जास्त टाईम टिकली पाहिजे हे याचा प्रयत्न केला पाहिजे आणि बाकीचा म्हणजे ती त्याचा त्याच्या रिलेटेड काही प प्रॉब्लेम असतील म्हणजे काय डॉक्युमेंटेशन किंवा काही मुदत दिलेली असेल त्या मुदतीमध्ये ते काम केले पाहिजे